हॅलो नमस् नमस्कार वरदा मॅडम बोलत आहे का हो मी मधुरा बोलते आलं की आपलं सवाई जवळ हो ना अगदी भयंकर गडबड आहे पण दरवर्षीप्रमाणे तुम्हाला फुलांची सजावट करायची आहे आमच्याकडे

हो हो वरदा मॅडम थँक्यू हो ना हो ना कित्येक वर्ष तुम्ही हे काम करत आहे तुमच्या वडिलांपासून हे काम करत आहे वरदा मॅडम ह्या वेळेला आपल्याला लिली वापरता येईल का हो अरे बापरे आपल्याला शंभर दीडशे तरी लिली लागतील मग काही डिस्काउंट वगैरे देत आहे का बरं आणि ह्याचं सांगा मला ऑर्किडचा काय दर आहे बापरे खूपच महाग आहे ओ पण मग आता जाऊ द्यात की मग माझ्या मनात होतं ॲक्च्युली लिलीचं करावं पण ते आता महाग पडत आहे पण एक विनंती करू का तुम्हाला गेल्या वर्षी तुम्ही ते जरबेराचं जे केलं होतं ना पूर्ण डेकोरेशन तसंच करा आणि त्याच्यामध्ये दहा टक्के ऑर्किड टाका दहा टक्के फुलं ऑर्किडची टाका हां आणि लिलीचं पूर्ण डेकोरेशन जिथं पंडितजी बसतात ना गायला तिथे लिलीचं डेकोरेशन करा पूर्ण तेवढं बजेटमध्ये मी हो आता आता मी तुम्हाला सांगू का स्टेजचं काम ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे आणि स्टेजची मेजरमेंट दरवर्षीसारखीच आहे तुम्हाला फक्त लिलीसाठीचं माप घ्यावं लागेल पंडितजी बसतात तो जो चौथरा आहे त्याच्यावरचा हां तर तुम्ही मला असं वाटतं उद्या दहापर्यंत ते पूर्ण होईल तर तुम्ही येऊ शकता या तुम्ही म्हणजे रादर मी पण असणार आहे तिकडे मस्त विल हॅव कप ऑफ कॉफी आपण क कॉफी पिऊया तिथे एकत्र अगदी मजेत आहे आणि दरवर्षी आपण ह्याच कालावधीत भेटतो आणि बरं का तुमच्यासाठी पासेस पण ठेवले आहेत तर सगळा कार्यक्रम अटेंड करा तुम्ही आणि आणि कार्यक्रम आता पुढच्या मंगळवारी आहे तर कोणत्या दिवशी पूर्ण होईल काम मला सांगा जरा रात्रीपर्यंत ना हो चालेल मग भेटूया आपण तुम्ही उद्या येताय असं आपलं बोलणं झालं आहे उद्या दहा वाजता तुम्ही नक्की या आपण हे करूया आणि बिल नेहमीप्रमाणेच आपल्या संस्थेच्या नावाने करा ओके मॅडम भेटूया उद्या सकाळी हां